माझ्या भागातल्या एखाद्या माझ्या भागातल्या सार्वजनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे लोकमान्य लोकमान्य क्रीडामंडळ लोकमान्य क्रिडामंडळ हा आमच्या भागातीलच आहे तिथं लोकमान्य क्रीडामध्ये एक जिम पण आहे जिमच्या कारणामुळं स पा पहाटे पहाटे सकाळच्यानी सर्व ही पोरं आजकाल म्हणजे व्यायामाची फार गरज आहे आजच्या लोकांना मुलांना म्हणा लोकांना म्हणा मुलांना म्हणा माणसांना म्हणा व्यायामाची फार गरज आहे त्यामुळं आमच्या या लोकमान्य मित्रमंडळनी व्यायामशाळा मंडळात व्यायामशाळा चालू केले असल्यामुळं आर परिसरातल्या परिसरातलं मुलं म्हणा किंवा परिसातल्या मोठी पोरं म्हणा व्यायामाला त्या त्या जागी येतात त्या जागी येऊन व्यायाम करून व्यायाम करतात व लोकमान्य लोकमान्य क्रीडामंडळ हा असं मंडळ आहे की प्रति प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्ष म्हणा प्रत्येक काही कारणामुळं फुटबॉल सॉरी हॉलीबॉल स्पर्धा म्हणा कब्बडी स्पर्धा म्हणा हा खेळ घेत असतो त्यामुळे परिसरातले वातावरण फार चांगलं श म्हणजे फार चांगला वातावरण चालू होतो किंवा जवळी हे लोकमान्य क्रीडामंडळ एनाऊन्समेंट करते की बाबा या या दिवशी या या तारखेला या या महिन्यात आपण कबड्डी स्पर्धा घ्यायचा आहे त्या स्पर्धासाठी इच्छूक लोक पुढं पुढं येऊन देणगी वगैरे देणे किंवा मग आजूबाजूतल्या खेड्यागावातली लोकं येऊन स्पर्धात नावं देणे हे सगळं चालू होतो त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कब्बडी कब्बडीच नाही किंवा हॉलीबॉल म्हणा किंवा तुमचं क्रिकेट म्हणा मिनी क्रिकेट म्हणा शॉर्टपुट शॉट शॉर्ट क्रिकेट म्हणा शॉटम क्रिकेट हे जे स्पर्धा इथली लोकं ठेवतात की बाबा प्रसन्न वातावरणात चालू होतो त्या एरियात त्या एरियात प्रसन्न वातावरण चालू होतो आणि लोकांना पण प्रती प्रत्येक वर्षी हे असं येते क्रि लोकमान्य लोकमान्य क्रीडामंडळवाले काही सदस्य आहेत किंवा लोकमान्य क्रीडामंडळमध्ये एक पंधरा सदस्य आहेत ती पंधरा सदस्य मिळून सगळं व्यूहरचना काढून हे सगळं रचना करतात त्यामुळं बाजूच्या आजूबाजूच्या लोकांना फार स स शांत आणि वातावरण पण फार फुलित होतो आणि एक म्हणजे प्रोत्साहन होतो प्रोत्साहन होतं की बाबा हां चला पुढं पुढं आपण पण हे गेम खेळूया आपण पण हे गेम करूया आपण पण हे नियोजन करू किंवा गणपती किंवा दांडिया दुर्गाष्टमी दिवशी दांडिया खेळणे दांडियाचा स्पर्धा करणे हे लोकमान्य क्रीडामंडळ त्या म क्रीडामंडळमध्ये इव्हन दांडियाचं पण स्पर्धा तिघं होतात त्यामुळं फुलीत म्हणजे फार खुशीचं वातावरणं चालू होतो तिथं नमस्कार